शार्क टैक हा टि व्हि शो मला माहीत आहे त्यामध्ये जे गरीब टॅलेंटेड लोक आहेत ते त्यांच्या आयडिया त्या शोमध्ये मांडतात आणि हे आयडिया ऐकण्यासाठी मोठमोठे बिझनेसमॅन ज्यांच्याजवळ पैसा आहे ते तिथं हजर असतात आणि ज्यांना जी आयडिया जर आवडली मोठ्या बिझनेसमॅनला तर हे स्वतःचा पैसा लावून त्यांची जी आयडिया कव्हर करतात आणि त्यांना सहकार्य करतात त्या बिझनेसमध्ये